छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग राणी लक्ष्मीबाई पंडित जवाहरलाल नेहरू अब्दुल कलाम सरदार वल्लभबाई पटेल महर्षी कर्वे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत रामदास तात्या टोपे राजा राममोहन रॉय लालबहादूर शास्त्री आचार्य विनोबा भावे शहीद उधम सिंग मदर टेरेसा